शे शेती व्यवसाय म्हणायचं झालं तर मुलांना शेतीही त्या तसे तर त्यांच्या आईवडिलांपासून त्यांना आईवडील जे करत असतात गावातील लोकां गावातील जे जास्तीत जास्त जो व्यवसाय प्रामुख्याने करतात तो शेती असते ते त्यांच्या आईवडिलांचं बगतात त बघतातच तसेच शेती हा खूप जुना व्यवसाय आहे आणि शेती शेतीबद्दल जे आहे ते शाळेतसुद्धा शिकवल्या जातात किंवा जे जे ज्यांनी जे बी एससी ॲग्री वगैरे करत आहेत म्हणजे शेतीशी त्यामध्ये तर शेतीशी विषयी सर्वच माहिती मिळतात त्यामध्ये काही मुलं पीएच डी करत आहेत काही खूप जास्त शिक्षण घेतात आणि सर्व बी बियाणे सर्व काही त्यामधून माहिती करून घेतात तसेच पशुपालनसुद्धा शाळेत शिकवलं जाते को कोणती कोणती कोणती ब्रीडिंग काय आहे को क कोणत्या प्र प्रजातीची गाय आहे किंवा कोणत्या प्रकारची ती म्हैस आहे तिचं दूध कसं हे होऊ शकतंय ते आणि त्याच्यापासून आपण आता आजकाल ते एक ज एक जे जीन मिळून जे दोन प्रकारच्या अशा वेगवेगळ्या जा प्रजाती तयार करत आहेत ज आणि ते सर्व आपल्याला शिक्षणातूनच समजतात आणि जसे आणि छोटे व्यवसाय म्हणायचे झाले तर ते सर्व गावा मुलं गावात बघून किंवा इकडे तिकडे बघून ते छोटे व्यवसाय कर करतात आणि छोटे व्यवसाय करायचं काही जास्त मोठं नाही आहे आणि सुतारकाम किंवा दुरुस्ती असो कशात किंवा पिठाची गिल गिरणी सुतारकाम जर म्हणायचं झालं तर हे ते हे पूर्वजांकडूनच शिकत जातात त्यांचे पूर्वज जे कोणाचे वडीलचे सुतारकाम करतात कोणाच्या आजोबा सुतारकाम करत असतात पण आता सुतारकाम म्हटलं म्हणजे नुसतंच टेबल आणि खुर्च्या बनवणे एवढंच नव्हे तर त्याला त्या त्यामध्ये काही डिझाईन करणं असो किंवा काही वेगळं आलमारी वगैरे बनवणं असो हे सर्व ज्या गोष्टी आहे ह्या आय टी आयमध्ये काही ट्रेड ट्रेड असतात ज्यामध्ये त्यांना ला डिझायनिंग नावाचं एक ट्रेड आहे त्यामध्ये हे सर्व गोष्टी शिकवल्या जातात कसं मॅनेज करायचं सर्व मॅनेजमेंट शिकवली जातात त्यामध्ये आणि पिठाची गिरणी म्हटलं तर अगोदर बाया जात्यावर दळ दळण दळायच्या आता मात्र तंत्रज्ञानाचा शोध लागल्यामुळे जे चक्की नि आली ती खूप चांगलं खूप सोपी झालं आहे आता सर्वांसाठी आणि त्यामुळं ते कसं त्याच्यावर कराचं हे सर्व समजून सांगतात आणि जेव्हा ते घेतात चक्के वगैरे आणि ते गावात का गावात असू शहरात असू सर्व ठिकाणी च चक्की उपलब्ध आहे आणि पोल्ट्री व्यवसाय म्हणायचं झालं तर हे सुद्धा श शिकवल्या जातात कॉलेजमध्ये ते कसं कशा प्रकारे कोंबडीचं पालन कराचं ते पो पोल्ट्री फॉम टाकायसाठी सुुद्धा खूप पैसा वगैरे लागतात आणि ते कशा प्रका प्रकारे टाकाचं एक शिक्षित व्यक्तीच तो चांगल्या प्रकारे करू शकतो आणि अशिक्षित जरी असला पण त्याच्याबद्दल जर श माहिती घेतली तर तो सुुद्धा तो तो व्यवसाय चांगल्याप्रकारे करू शकतो तसंच दुग्धव्यवसाय झालं तर दुग्ध व्यवसायाबद्दल ज्याच्या घरी गाई म्हशी वगैरे सर्व गोष्टी आहेत तो ह्या व्यवसायामध्ये खूप जास्त प्रोत्साह प्रोत्साहित असू तो स्वतः ह्या व्यवसायाचं कॉलेजमध्ये तर अगोदरपासून शाळेत वगैरे याबद्दल सांगितल्यास जाते पण तरीसुद्धा तो काही माहिती गुगलवरून असो आता आपल्याजवळ आता इंटरनेट आलेलंच आहे मोबाईलवरून तो बघतो किंवा बा किंवा असं त्याला जर त्या दुधापासून काही व बनवता येत असेल जसं पनीर बनवता येत असेल ह्या सर्व गोष्टी बनवता येत असेल तर तो तो व्यवसाय दुग्धव्यवसाय करतो आ आणि असेच गावातले लोक गावातील लोक असो या शहरातील लोक असो हे व्यवसाय शिकत असतात